रामाची कथा सांगतो मी रामाला खूप वनवास भोग भोगायला लागला आणि सीतेला नेले होते रावणानं सीतेला रावणानं नेल्यावर रामाला प्रश्नच पडला रामाला विचार पडला की आपली सीता रावणानं नेली आता आणावं कशी तर मग त्याने हनुमान येले हे केलं हनुमानजी आले हनुमानजी गेले मग लंकेतनं लंकेतनं सीतेचा शोध लावला हनुमानजीनं ते सीतेचा शोध लावून ते तिथं रामापर्यंत आले रामाला सांगितलं सीता रावणानं नेली तुझी